तुम्ही आम्हाला फोन केला होता हां विचारा ना कोविडमध्ये तुम्हाला जर वाटत असेन थोडे फार चान्सेस तर तुम्ही गरम पाणी प्या जास्तीत जास्त गरम पदार्थ खा आणखी झालंच तर कोणाच्या संपर्कात नका येऊ सतत हँडवॉश करत रहा हां खाण्यामध्ये तर असं काही नाही आहे पण जास्तीत जास्त गरम पदार्थ खायचं हां फास्ट फूड कमी खायचं हां तुम्ही कुठून बोलत आहात नाही नाही नाही काहीच नाही होणार त्याला गरम वस्तू किंवा गरमच हवा आहे सगळं काही त्यामुळे चान्सेस कमी होतात

कुठून बोलत आहे तुम्ही अच्छा ठीक आहे ठीक आहे यवतमाळमध्ये मातोश्री हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही जाऊ शकता ते कोविडचं सेंटर आहे तर तुम्ही चेक कराल हे आर आर्णिरोडवर आहे तुम्हाला दिसूनच जाईल मोठा आहे कोविड सेंटरमधून आहे

ठीक आहे थँक्यू मॅम